मी जेव्हा लहान होती तेव्हा माझे आजी आजोबा त्यांच्याकडे मी जायची त्यांच्याकडे मोठेमोठे मुलं विहिरीत पोहायला जायचे तर तेव्हा आईबाबा मला पण घेऊन जायचे आत्याचे मुलं मावशीचे मुलं सगळे तिकडेच यायचे एकत्र तर आम्ही सगळे मिळून पोहायला जायचो तर तेव्हा मी ते एक ट्यूब असतं आईबाबा मला ट्यूबमधेच शिकवायचे कारण की आतमध्ये जायची भीती वगेरे नव्हती म्हणजे ट्यूब तरंगत न त्याच्यावरच बसवायचे आणि त्याच्यावरच शिकवायचे आणि पाण्याची भीती तर हो पाण्याची भीती होती मला कारण एकदा मी ट्यूब जो होता तो फुटला होता त्याच्यामुळे मी एकदम खाली गेली होती नाकातोंडात पाणी गेलं होतं त्याच्यामुळं मला पाण्याची भीती तर खूप जास्त होती पण जसंजसं पोहायला शिकली जास्त स्ट्राँग झाली